हॅलो मी दिपाली बोलते हा मी पण ठीक आहे तू कशी आहेस ओके बा ठीक आहे

हो का ऐयक मी आता एक सध्या ॲड बघितली पेपरला तर ती आपल्या ब्लू डार्ट नाही का त्यामध्ये काहीतरी ओपोर्च्युनिटी दिसतंय मला एम्प्लॉईबद्दल तर ते ब्लू डॉर्टचे जे कुरियर जे आहे ते कशा पद्धतीचे म्हणजे कुरियर केलं जातं किंवा पॅकींग कशी केली जाते प्रोडक्टची तर त्याबद्दल मला थोडंसं महिती भेटली आहे जॉब आपल्या ॲड न्यूजपेपरमध्ये तर तेच मी रीड करत होती आता ॲक्चुअली तुझा फोन आला न मी आता बघत होते मी म्हटलं तुला पण काही आयडिया असेल याबद्दल म्हणून

ओके हां हां ओके आणि कशा पद्धतीचा इंटरह्यू आहे म्हणजे काय म्हणजे कशा टाईपचा आहेत इंटरव्ह्यू आधी किती राऊंड होतील

ओके दोन राऊंड एक पर्सनल इंटरव्ह्यू असेल आणि एक काहीतरी जी के असेल आणि अच्छा अच्छा ओके आणि

ओके आणि काय पॅकेज देत आहे मग ते ओके अच्छा आणि आपल्या काही हॉलिडेज् वगैरे काय म्हणजे जे गव्हर्नमेंट हॉलिडे आहेत ते आपल्याला भेटतील का अच्छा शिफ्ट वगैरे कशी आहे जनरल शिफ्ट आहे का ओके म्हणजे कॉमन शिफ्ट जनरल शिफ्ट ओके अच्छा हो हो हो हो हो हो नाही बेटर आयडिया हा पण सुद्धा हो हा एक्सपिरियन्स काऊंट पण होईल पुढे चालून हो हो हो चालेल ठीक आहे सांग मला कधी जायचंय टायमिंग मी येते ओके चालेल बाय